तंत्रज्ञानाचा म्हणजे जसं काही आपण आता आपण त्याच्यामध्ये आपण नेट बँकिंग करू शकतो नेटबँकिंगमध्ये आपण कोणाला पैसे पाठवता येतात कोणाचे पैसे घेता येतात त्यानंतर बिजनेसमध्ये त्याचा भरपूर वापर झालेला आहे आपण कोणाच्या दुकानामध्ये गेलो जसं पेट पेटीएम वगैरे जे निघालं आहे स्कॅनर आपल्या मोबाईल थ्रू आपल्याजवळ जर पैसे नसणार तर आपण मग नेट बँकिंग थ्रू त्यांना ऑनलाईन पैसे आपण देऊ शकतो त्यानंतर काही ऑनलाईन जर काही बोलवायचे असेल तर ते आपण ते ऑनलाईनचा वापर करू शकतो काही खरेदी वस्तू करायचे असेल किंवा रिटर्न वगैरे जे काही आपण ऑनलाईन जे मॅक्झिमम गोष्टी काही या कोणत्याही याची माहिती घ्यायची असेल देशाबद्दल वस्तूबद्दल प्राण्याबद्दल तर आपण गुगल केलं की आपल्याला लगेच माहिती मिळतं त्यामुळे तंत्रज्ञानाचा भरपूर असा वापर चांगला पण होतो आणि वाईट पण होतो